चित्रकला हे माझे क्षेत्र आहे चित्रकलेमध्ये डिजिटल आर्ट ही शैली सध्या नव्याने उदयास आली आहे डिजिटल आर्ट ही पूर्णपणे डिजिटल माध्यमांवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साकारली जाते डिजिटल आर्टमध्ये व्हि एफ एक्स टू डी आणि थ्री डी अॅनिमेशन थ्री डी मॉडेलिंग ह्यांचादेखील समावेश होतो व्हि एफ एक्स आणि थ्री डी अॅनिमेशन्स ह्या हॉलीवूड चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपटांमध्ये देखील सध्या वापरल्या जातात डिजिटल आर्टचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हेच आहे की ही कलाकृती ऑनलाईन प्लॅटफॉम्सवर एन एफ टी म्हणजेच नॉन फंचिबल टोकनमार्फत जगभरात कोणत्याही इच्छुक व्यक्तीला बिटकॉईन या ऑनलाईन पेमेंट नेटवर्कद्वारे विकता येते डिजिटल आर्टवरती अर्थातच पाश्चिमात्त्य कला संस्कृतीचा प्रभाव पडलेला दिसतो टू डी अॅनिमेशनची भरभराट जपानसारख्या देशात फार पूर्वीपासून झाल्यामुळे टू डी अॅनिमेशनवर जपानी संस्कृतीचा प्रभाव जाणवतो पण हल्लीच्या काही दशकात भारतासारखे देशही डिजिटल आर्टमध्ये आपले योगदान देताना दिसत आहेत